नागपूर जिल्ह्यात राहण्यासाठी खूप प्रकारचे वेगवेगळे स्थान उपलब्ध आहे जसं की अपार्टमेंट्स आहे फ्लॅट आहे आणि किरायासाठी घरपण आहे रेंट जे लोक देतात आणि वेगवेगळे पीजीज आहे बॉईज हॉस्टेल आहे गर्ल्स हॉस्टेल आहे आणि वेगवेगळे प्रमाणे खूप सारं आहे आणि इथे जे आहे डेव्हलपमेंट खूप जास्त होते जसं की मिहानमधे बोहोत साऱ्या आय टी कंपनीज सॉफ्टवेअर कंपनीज आल्या आहे आणि आय टी पार्क आहे खूप सारे ठिकाण्यात इथे जे सॉफ्टवेअर कंपनीज आहेत येऊन राहिले मोठ्याप्रमाणे आणि बाहेरचे राज्याचे लोक नागपूरमध्ये स्थित होत आहे आणि त्यांच्यासाठी जे भाडं आहे मिनिमम चार हजार ते पाच हजारपर्यंत जे किरायचे भाडं आहे ते देण्यात येते आणि बोहोत ट्रॅव्हलिंगसाठी बी बोहोत काही आहे जसं की मेट्रो आहे रेल सेवा आहे बस आहे बहोत वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे सेवा आहे इथे आणि काहीच दिक्कत नाही होत खूप चांगली डेव्हलप सिटी झाली आहे नागपूर आणि जे बाहेरतून बाहेरचे जिल्ह्याचे जे लोक येत आहे त्यांना काहीच इथे प्रॉब्लेम नाहीये सगळंच अव्हेलेबल आहे